नवीन जन्मलेल्या बाळाला त्याच्या आईच्या शरीराच्या जवळ ठेवा कारण त्याला सुरक्षित वाटते बाळ झोपताना त्याच्या पाठीवर झोपवावे कारण त्याला श्वासोच्छ्ववास त्याचा व्यवस्थित राहतो तसेच बाळाला मुलाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी बाळ झोपलेले असते त्या ठिकाणी त्याला सोडून जाऊ नये त्याच्याकडे लक्ष ठेवावे बाळ खेळताना किंवा चिडचिड करत असेल तर त्याला जोरात हलवू नये असे जर केले तर त्याला दुखापत होऊ शकते बाळाला गुडघ्यावर हेलू ठेवून हलवायचं नाही कारण तसं केलं ते बाळाला काहीतरी इजा होऊ शकते पहिल्या सहा महिन्यांमध्ये बाळाला फक्त स्तनपान द्यावे स्तनपानामुळे बाळाला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात आणि ते निरोगी राहतात सहा महिन्यानंतर स्तनपानाबरोबर बाळाला पोषक आहार द्यावा ज्यामुळे बाळाची भूक ही व्यवस्थितं थांबते आणि बाळाला चिडचिडपणाही येऊ शकत नाही लहान मु मुलाला जास्त प्रमाणात पाणी द्यायचं नाही कारण त्याच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो आणि असं जर वाईट परिणाम झाला तर बाळ लवकर आजारी पडू शकतं आणि त्याला मोठ्या प्रमाणात काही दुखापत किंवा आजार संभवू शकतो त्यामुळे बाळाची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि बाळाला व्यवस्थित त्याच्या वयाेमानानुसार त्याच्या महिन्यांनुसार त्याला व्यवस्थित आहार देणे कर्तव्य आहे